आम्ही ना आळंदीची वा आळंदी ते पंढरपूर दरवर्षी वारी करतो वारकऱ्यांसोबत खूप छान अनुभव आला बरं का आम्हाला असं छान वाटलं की खरोखरच सतत जा वाटते आम्ही आता किती वर्ष झाला जातो कधीच आम्ही बुडवत नाही आहे ती वारी म्हणजे सोडत नाही फक्त करोनामध्ये बंद केली होती तेव्हा नव्हती म्हणून इतकं छान वाटते की खरोखर हा अनुभव इतका छान आहे की स्वर्गात सुद्धा नसेल इतकं छान वाटते आणि ही जी आमची वारी आहे ती वारी कुठंच त्रिभुवनामध्ये नाही आहे इतकी छान वारी आहे ह्या वारीमध्ये लहान आणि कसलंही आपल्याला त्रास नाही आम्ही ना रस्त्याच्याकडेला उखंड्याचे म्हणजे जागाच न कार कचऱ्याची त्याच्या शेजारी सुद्धा झोपतो तरी विंचू नाही काटा नाही कधी आम्हाला कसला त्रास नाही म्हणजे परमेश्वरच आम प्रत्यक्ष उतरलेलं असं असं वाटतं आम्हाला इतकं म्हणजे त्या देवानी इतक्या लोकांचं रक्षण करणं हे विशेष आहे आपण म्हणतो ना की देव नाही देव नाही निसर्ग निसर्ग पण देवाची खरंच तिथं कृपा असल्याशिवाय एवढी सगळी गोष्टी कोणते करू शकत नाही आपण आपल्या घरात जर चार पाहूणे आले तर आपण घाबरतो पण तिथं हजारो लोकांना जेवण मिळतं आणि कोणी उपाशी राहत नाही आणि कुणाला पैसे देखील लागत नाहीत परमेश्वराला आपण जर तिथे म्हणालो आता देवाचं मला दर्शन व्हायला पाहिजे ह्या पालखीचं तर आपल्याला प्रत्यक्ष खरंच दर्शन होतं की इकडं इकडं लोक गेले की आपल्याला पटकन दर्शन मिळतं किंवा आपण म्हणतो आता आम्हाला जेवायला न्या आता कुठं तरी मिळायला पाहिजे लग लक लोक थांबलेले असतात या या या माऊली या माऊली माऊली आणि तिथं का नाही सगळ्यांना माऊली म्हणतात पुरुषांनाही माऊली आणि स्त्रियाना की मी त्यांनी असं केलं आहे की स्त्रिया आणि पुरुष हा भेद नाही आहे आपण सगळे आत्मा एक आहेत असं वाटतं आणि आम्ही खरंच एका पालीमध्ये सगळे राहतो पण कधी आम्हाला पुरुष आहेत आणि आम्ही स्त्रिया असा भेदभाव वाटत नाही आम्हाला ही वारीत खरंच जावं ह्या वारीमध्ये तुम्हाला कसं राहावं कसं शिकावं कसं कुठे राहायला कसं ॲडजेस्ट करावं हे सगळी ही वारी शिकवते तुम्हाला यामुळं आपण आपल्यावर जरी काही म्हणजे आपल्यावर जरी कुठले संकट आली तर सुद्धा आपण त्याला म्हणजे हे करू शकतो म्हणजे संकटावर मात करू शकतो असं त्या वारीतून आपण शिकतो कारण इथं कसं आहे माहिती आहे का